मला जर शिक्षण आणि ज्ञानाकरिता कोणाला पुस्तकं भेट द्यायची असतील तर मी नक्कीच त्या व्यक्तीला जे आहेत ते त्याच्या आवडीनुसार त्याचप्रमाणे गरजेनुसार पुस्तक भेट देण्याचा विचार करेन जसं जर माझ्याच मला एखाद्या लहान मुलाला भेट द्यायची असेल तर मी त्याला सुधा मूर्तींचं पुस्तक देईन किंवा एखादा जे आहे ते मनाच्या श्लोकांचं पुस्तकसुद्धा गिफ्ट देईन आणि जर मला एखाद्या मैत्रिणीला किंवा माझ्या वयाच्या एखाद्या व्यक्तीला जर मला पुस्तक द्यायचं असेल तर मला त्यांच्यासाठी जे आहे ते जनरल नॉलेजवरती आधारित पुस्तक द्यायला मला आवडेल किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी गरजेची माहिती ज्या पुस्तकामध्ये उपलब्ध असेल अशी पुस्तकं भेट देणं मला जास्त सोयीस्कर वाटेल